गुडघेदुखी बरी करण्यासाठी आमच्या गावात अनेक प्रकारचे उपाय आहेत जसं गुडघेदुखी जर झाली तर काही लोक भुईलोण लावतात भुईलोण म्हणजे जी जमिनीची माती आहे ती जमिनीची माती अशी पाणी टाकायचं काढायची आणि ती गरम करायची आणि ती आपल्या गुडघ्याला लावायची त्याच्यामुळे हे लेप लेप लावायचा तो लेप लेप लावल्याच्यानं ती ही गुडघेगुडदुखी त्याने थांबते हा एक घरगुती उपाय आहे तसेच आपल्या याचा काय म्हणतात त्याला याचा निर्गुडीचा पाला निर्गुडीचा पाला हा नदीच्या काठी असतो तो निर्गुडीचा पाला आणून तो गरम करून तो पण गुडघ्यांना आणि पायांना बांधतात तो एक चांगला घरगुती उपाय आहे तसेच व्यायाम देखील कराला लावतात आणि त्याच्यासोबतच तुमची हळद हळद ही एक बेष्ट उपाय मानला जातो म्हणजे आयुर्वेदिक आहे पाल्यासोबत ती आहे आणि आयुर्वेदिक असल्याच्यानं ती गरम करायची तेलामध्ये आणि ती गरम करून गुडजांना लावायची अश्याप्रकारचे अनेक घरगुती उपाय गुडघेदुखीवर आपल्या गावात आहेत आणि त्याच्यामुळे फरक देखील पडतो आणि आयुर्वेदिक असल्यामुळे त्याच्यावर कोणताही साइड इफेक्ट होत नाही आणि कोणताही बिमारी होत नाही उलट झालं तर चांगलचं होते हे असे घरगुती उपाय लोकांनी करायला पाहिजेत आणि ते उपाय चांगले आहेत आपल्याला वरील जे सांगतलेले उपाय ते घरगुती उपाय आपण गुडघेदुखी बरी करण्यासाठी वापरण्यात येतात